हॅलो हॅलो हां अरूणा हां अगं आता अनायासे श्रावण महिना चालू आहे मी असं ऐकलं आहे की कोपिनेश्वराच्या देवळामध्ये छानपैकी वाढी भरली जाते लोण्याची तर आपण काय करूया माझी खूप इच्छा आहे जायची कधी जाऊया तू सांग बगर तुझ्या सोयीनी केव्हा निघायचं

अच्छा हो हो माझी इच्छा आहे पण आपल्याला येताना रिक्षा वगैरे मिळेल का तिकडून कारण खूप गर्दी असते मिळेल का अच्छा

ठीक आहे पण मग तुला साधारण किती वाजता जमेल निघायला घरातून चालेल ना मग मी तुला आपल्या गेटच्या गेट नंबर वनच्या इथे भेटते तू पण तिकडेच ये मग आपण दोघीही रिक्षा पकडून जाऊया चालेल ओके ओके नो प्रॉब्लेम चल बाय बाय बाय